मासेमारीबद्दल माझा अनुभव म्हणजे मी तर माझ्या आजोबांकडून घेतला आहे म्हणजे मी दररोज म्हणजे दररोज नाही असं आठवड्याने एकदोनदा आजोबा आमचे मासे मारायला जायचे त्यांच्यासोबत मी पण कधी कधी जायचो लहानपणी ते मासे पकडायला जायचे तेव्हा ते नदीच्या तळावर म्हणजे नदीच्या काठावर जायचे तिकडे बादली घेऊन एक रोप घेऊन त्या रोपला हूक लावायचे आणि तो हूक हुकला काहीतरी मास लावायचे कुठल्या माशाचा वगैरे दुसऱ्या किंवा दुसऱ्या जनावराचा तो लावून तो पाण्यात फेकायचा तो पाण्यात फेकला की मासा जेव्हा खायला येतो ना तेव्हा त्याच्या हुकसो त्या मासासोबत हुक असतो हुक त्यांच्या घशात फसतो तेव्हा तो अटकून बसल्यावर तेव्हा ते खेचतात खेचल्यावर जेव्हा मासा बाहेर येतो आणि तो पकडतात कसं पकडायचं ते वगैरे ते मी माझ्या आजोबांकडून शिकत होता म्हणजे आजोबाच घर घरी असे होते जे मासे मारायला जायचे त्यांना आवड होती बाकीचे वडील म्हणजे लहानपणीपासून वडील तर कामात होते ते घरचे काम सांभाळ सांभाळायचे कधी कधी जर आता मोठे झाल्यावर ते कामात जायचे काम करायला बाहेर म्हणून आता त्यांना कधी वेळ भेटत नाही आणि आता वेळ भेटायचं म्हणजे रविवारी भेटतो त्यांना कधी असं फुकटचं टाईम असतो ते तर कधी कधी जातात आजोबाांबरोबर मासे मारायला तर आजोबा सोबत घेऊन जायचे सगळ्यांना नदीच्या काठावर तिकडे आणि कधी कधी महिन्यात एकदोनदा आम्ही समुद्राच्या कडे जायचो मासे पकडायला तिकडे टाक तिकडे टाकून पकडायचो आणि तिकडे तर खास भेटायचे नाही एवढे पण एक जागा होती जे समुद्राकडे तिकडे खूप भेटायचं आम्हाला तिकडे जर गेलो आणि संध्याकाळ सकाळीपर्यंत गेलो आणि दुपारपर्यंत थांबलो तर आम्हाला खूप मासे भेटायचे खूप म्हणजे दहा बारा तर भेटून जायचे नंतर घरी घेऊन येतात जर आई त्यांची कढी बनवते नंतर काहीतरी खाण्यासाठी चांगलं चांगलं भाजतात वगैरे असं करून ते माशात खूप होते माझी माशात आवड म्हणजे आजोबालाच बघून आली त्यांच्यासोबत जाऊन त्यांचा ते कसे मासे पकडतात त्यांच्याबरोबरचा अनुभव मला भेटला आणि एक दिवस आजोबांनी माझ्या हातात ती दोर दिली आणि ती हुक लावू लावायला सांगितलं कसं बांधायचं कसं फेकायचं वगैरे ते शिकवलं नंतर तो मासा अडकल्यावर किती जोराने फेकायचा की किती जोराने ओढायचा की हळू ओढायचा ते मी माझ्या आजोबांकडून शिकलो त्यांनी सांगितलं मासा लागल्यावर कसं काय करायचं नंतर पकडताना पण कारण मासा ना थोडासा फिसलतो फिसलतो असा होतो म्हणून तो पकडून लगेच पकडून बादलीत वगैरे कुठला जर आणला असेल टाकायला त्यामध्ये टाकायचं लगेच नंतर मासा जो स समुद्रात राहतो ना तो एकदम चांगला असा दिसतो आणि काही मासे असे असतात ना ते खायला पण खूप चांगले लागतं आणि माझी लहानपणीपासूनची आवड होती ती आता हळूहळू आता मोठे झाल्यावर खूप वाढले तर मी पण कधी कधी माझ्या भावासोबत जायचो मासे पकडायला आता आजोबांकडून एवढं होत नाही म्हणून ते जास्त करून आता घरीच बसलेले असतात पण ते पण त्यांची पण इच्छा असते कधी जायची म्हणून त्यांना पण गाडीवर बसून कधी घेऊन जातात त्यांची इच्छा झाली तर त्यां ते पण म्हणतात मला पण घेऊन चला म्हणून त्यांना पण जेव्हा आम्ही समुद्राकडे जातो तेव्हा त्यांना घेऊन जातो तिकडे पकडायला सांगतात ते आम्हाला त्यांना माहिती आहे त्यांनी लहानपणीपासून ते मासेमारी करत आले आहे कुठली जागा चांगली आहे कुठली जागा चांगली नाही आहे त्यांना माहिती आहे आम्ही त्यांचे सांगलेल्या उद्देशाने प्रत्येक जागेवर जातो आहे आणि प्रत्येक मासेमारी करतो आहे म्हणून आता जे माझी लहानपणीची इच्छा आहे ती वाढलेली आहे आणि आता मी आणि माझा भाऊ मासे मारायला जातो जास्त करून तर एवढे भेटत नाही पण जेवढे भेटतात तेवढे आणतो क असं कधी झालंच नाही की आम्ही गेले आणि मासे आम्हाला भेटलंच नाही आता ते आवड वाढल्यानंतर आता मी कॉलेजमध्ये आलो आहे शिकायला इकडे थोडंसं शोध किंवा अजून थोडी बुद्धी भेटायला ज्ञान भेटायला माशाबद्दल मासे कसे वागतात कुठल्या जागेवर कुठले मासे भेटतात हे सगळं ज्ञान मला पाहिजे होता म्हणून इच्छा जी होती माझी की आता इकडून मी ह्या कॉलेजकडून घेणार आहे नंतर घरी जाऊन त्याचा काहीतरी उपयोग करणार आहे म्हणजे आता हे म्हणतात उत्पादन करतात या माशांचा पण उत्पादन असतो तो विकणार वगैरे असे असतात नंतर कुठल्या जागेवर कुठला मासा भेटतो सगळ्या जागेवर तर सगळे मासे नाही भेटू शकत मग एक अशी जा जाा असते ज्या जागेवर तोच मासा भेटतो कधी कधी असं पण जागा असू शकतो की ज्या जागेवर सगळ्या मासे भेटतात म्हणून हे गरजेचं आहे म्हणून मी इकडे शिकायला आला आणि माझी आवड पण होती म्हणून मी इकडे शिकत होता आहे